रामायण रेस्टॉरंट मी जेवणाची ऑर्डर दिली होती आणि मी ह्या ठिकाणी होतो तिथलं हवामान खूपच खराब होतं पण तुमच्या डिलीवरी बॉयनी आणि तुम्ही स्वतः काळजीपूर्वक मला जी जेवणाची डिलीवरी मी डिलीवरी ती अशा वाईट हवामानातसुद्धा मला फास्ट तऱ्हेने पोहचवली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि खरंच तुमची सर्विस चांगली आहे त्यात ही तुमचा जो डिलीवरी बॉय आहे त्याचं उत्तम कार्य आहे आणि असेच तुमचं उत्तम कार्य सतत सुरू रहावे यासाठी मी सदिच्छा शुभेच्छा तुम्हाला देतो